हॅलो मी देवानंद राठोड बोलत आहो दर्डा नगरमधून मी आता थोड्या वेळ पहिलेच भाजीची ऑर्डर दिली होती रामायण हॉटेलमधून तर ती ऑर्डर माझ्या माझ्याकडे आली आहे बट त्यामध्ये थोडाफार टेस्ट चांगली नाही आणि ते तिखट पण आहे त्यामुळे मी माझा ऑर्डर परत पाठवून पाठवत आहे